विद्युत उपकरणे जी आहेत आताची उ उ विद्युत उपकरणे मिक्सर गाईंडर ओवन हे सगळे कसे विजावर जळणारे असतात विद्युत केन्ने विद्युततेवर चालणारे असतात यामुळे खूप बिल येते आणि आपल्या घरातील जी जुन्या काळातील जी उपकरणे आहे ज्याचा मसाला मिक्सरच्या जागी मसाला वाटण आहे ओवनच्या जागी तवा आहे गरम आले काही पातेले आहेत आणि ग्राईंडरसारखेसाठी पण ए आहे पाणी तापवायसाठी पहिले हिटर होते आता आ पहिले सॉरी पहिले पाणी चुलीवर तापवायचं आता हिटर आहे तर जे आताचे उपकरणं आहेत ती म्हणायला सोपी तर आहे पण त्याने वीज जास्त लागते आणि वीज बिल जास्त येते आधीची जी होती मेहनत जास्त होती पण त्यातनं वीज जे आहे वीज बिल यायचं ना काही तर कोणतं सेशन म्हणायला आताचा काळ इजी काळ आहे म्हणजे सोपी काळ आहे जास्त मेहनत नसते पण आपल्याला जास्त पैसा भरावा लागतो बिला येते त्याचे पैसे भरावं लागतात आणि आधीचा जो काळ होता त्यात मेहनत जास्त होती पैसा कुठंच द्यावा म्हणून मला तरी वाटते की आधीचा काळ बरा होता मेहनतीने केलेला पैसाही वाचायचा आणि पण आणि आताचा काळ जसा आहे तसंपण काळ बराच आहे मेहनत कमी आणि पैसे जास्त ह्याच्यासाठी